नृत्य लोकांना एकत्र आणून समुदायाची भावना ही चांगल्या प्रकाराने वाढवू शकतो आणि त्यांना नृत्याचं ते सर्व प्रोग्राम पण करून चांगल्या प्रकारे सांगू शकतो आणि नृत्य हीच एकदम चांगली कला आहे असल्यामुळे त्याला खूप आम्ही इम्पॉर्टंट देतो